आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये शिक्षणाला कितीतरी महत्त्व आहे आणि कितीतरी मोठे महाविद्यालये जसं आर डी जी असेल एल आर डि असेल यस ए कॉलेज असेल शिवाजी शिक्षणसंस्था असेल अशा कितीतरी मोठ्या संस्था आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये आहेत दूरदूरून लोक विद्यार्थी येथे शिक्षालयात शिकण्यासाठी येतात जिचं शिक्षण शिक्षणाशी निगडित संधी विकास वृद्धी स्पर्धापरीक्षाचे का केंद्रं ज्यामध्ये कुट्टे सर आहेत फडके सर आहेत तायडे सर आहेत वानखडे सर आहेत कितीतरी चांगल्या संधी आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये आहेत